यामध्ये पेन्सिलचे रेखाटन सोपं आहे कारण पेन्सिलनी काढल्या काढल्यावर काही वाटत नाही स काढायला रंग काम म्हटलं तर का कलर कॉम्बिनेशन वगैरे जमायला पाहिजे ना र ते क करायला पाहिजे पेन्शिलचं काय आप काढायचं आणि खोडायचं काढायचं जसं जमेल तसं करायचं पण एकदा कलर रंग दिला की तो काय खोडता येत नाही त्याच्यामुळं पेन्सिलचं सोपं आहे जिथं आपल्याला जसं काढायला काढायचं असेल तसं आपल्याला काढता येतं का नाहीतर खोडायचं पुन्हा जसं जेवढा वेळ जमेल तोपर्यंत आपण काढू शकतो आणि खोडू शकतो पण एकदा रंग दिल्यावर मात्र खोडता येत नाही त्यामुळे आपल्याला चित्र काढायला सोपं जातं ती सोपं आहे